हो मला माझ्या बालपणीच्या आठवणी आठवतात शाळेमध्ये आम्ही बऱ्याच विमान बाहुल्या तयार करायचो आमचे क्लास असायचे आमच्या शाळेत चित्रकलेचा पण क्लास असायचा आणि खेळाचे पण पिरियड असायचे किंवा मग कागदापासून वस्तू कशा तयार करायच्या मातीपासून वस्तू कशा तयार करायच्या याचेसुद्धा क्लास घेतले जायचे तर त्यामध्ये आम्ही नेहमी वेगवेगळ्या वस्तू तयार करायचो जसं की कागदाची बोट कागदापासून तयार झालेलं एखादं प्राणी किंवा एखादं फूल अशा बऱ्याच गोष्टी आम्ही तयार करायचो त्यानंतर गणपतीच्या वेळेस आम्हाला शाडूच्या मातीचा गणपती तयार करायला सांगायचे तर त्यात आम्ही एक चार पाच जणी आमच्या मैत्रिणी मिळून एक सुंदरसा शाडूच्या मातीचा इको फ्रेंडली गणपती तयार करायचो त्यानंतर आमचे चित्रकलाचे क्लास व्हायचे चित्रकलाच्या क्लासमध्येही आम्हाला चित्रकला कशी का चित्र कसे काढायचे त्यावर नक्षीकाम कसं करायचं त्याच्यावर हे कसं पेंट कसं करायचं असं शिकवा टीचर शिकवत असत त्यानंतर आम्ही बरेच चित्र काढलेले आमच्या आमचे चित्रे